माझ्या अंगणवाडीत जेव्हा तपासणीसाठी साहेब लोक येणार होते माझं काम म्हणजे कम्पलेट रा म्हणजे व्हायचं होतं कारण माझे जे सहकार्य करणारे होते ते आठ दिवसापासून सुट्टीवर होते पण मी काय करावं आता काहून की त्याइचा फोन मला मेसेज आला होता का बा उद्या मी तुमच्या बालवाडीत येऊन तुमचे ते जे रजिस्टर वगैरे जे काही तुमचे काम जे झाले असेल वर्षाचे किंवा जे मार्च एंडिंग वगैरे राहते तेव्हा ते गडबड करतात ना तर ते मला अचानकमधे त्याचा रात्रीचा मेसेज आला काहून की उद्या मला काम तुमचं कम्प्लीट केलेलं दाखवा बा तर मला एक विचार पडला होता की एवढी धावपळ करत करत करत करत सकाळीचे सकाळी म्हणजे तीन वाजतापासून जागी राहणं ते काम कम्प्लीट बा दहा वाजेपर्यंत काम कम्प्लीट झालं पाहिजे पण ते नाही काहून का काहून की जेवण वगैरे करणं नाश्ता करणं घरातले थोडंसं कमीजास्त सांभाळावं लागतंय त्याच्यानंतर तो दुसरा दिवस निघाला त तोही दिवस असाच माझा तो लिह लिखापढी करण्यात गेला जे माझे सहकार्य करण्यार होते ते तर तिला फोन करून विचारलं का बा तुझं येणं होते का तर ती म्हणाली की माझं नाही होत येणं काहून की तिच्या घरी डिलिव्हरीचा पेशंट होता तिच्यामुळे ती येऊ शकली नाही पण तो दिवस होता असं वाटत होतं मला का बापरे कोणतं संकट येऊन पडलं मला पण मी घाबरली नाही माझं काम जेवढं होतं तेवढं कम्प्लीट करत आली